बँकेमध्ये आ पैसे काढायला जाणं असो पैसे घ्यायला जाणं असो किंवा पासबुक वगया प्रिंट करायचे असतो कोणत्या गोष्टीची इन्क्वायरी करायला जायचे असो सगळ्यात मोठी वाईट गोष्ट म्हणजे त्या रांगामध्ये उभं राहावं लागतंय आता ठीक आहे आपल्यासारखे लोक आपण उभं राहू शकतो पण एक खराब गोष्ट म्हणजे मला अशी वाटते की वृद्ध बिचारे जे असतात ना म्हणजे साठ पन्नास पंचावन्न साठ पासष्ट वर्षांचे जे लोक असतात महिला किंवा जेंट्स असतात त्यांना पण ना रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि बिचारे इतके थकून जातात तर ते एवढे वृद्ध असल्यामुळे त्यांना एवढा वेळ दोन तीन तास तरी कधी कधी रांगेमध्येच ताणले जातात तर इतकं त्यांना उभं राहाणं पॉसिबल होत नाही ना तर कर्मचारी पण काय करतात ना त्यांना असं स्पेशल कोणता असा सपोर्टपण देत नाही की तुम्ही चेअरही त्याच्यासाठी चेअर आणत नाही की तुम्ही चेअरवर बसा थोडा वेट करा किंवा अशी मग सिस्टिम त्या बँकेमध्ये नसते की वृद्धांना लवकर काम निपटून टाका त्यांचं आधी करून घ्या आणि मग बाकीचे लोक जे उभं राहू शकतात तर ते त्यांच्यासाठी मला असं वाटते एक स्पेशल काऊंटर त्यांनी बनवायला हवं की साठ वर्षाच्या सगळ्या लोकां वर्षाचे वर जे लोक आहे त्यांच्याकडे एक स्पेशल कॅबिन बनवून त्यांचे प्रॉब्लेम सॉल करायचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला तरी वाटतं